छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक खाजगी बँक्याका बँका कार्यरत आहेत जसे जसे की एच डी एफ सी बँक आय सी आय सी बँक आय सी आय सॉरी आय सी आय सी आय बँक आणि ही कोणती आहे ॲक्सिस बँक कर्ज आणि विमाच्या सेवांसाठी या बँकांच बँका चांगल्या आणि सु सुरक्षित मानल्या जातात उदाहरणार्थ आय सी आय सी बँक विविध कर्ज योजना आणि विमा उत्पादन ऑफर करते तसेच एच डी एफ सी बँक आणि ॲक्सिस बँकदेखील विविध कर्ज आणि विमा य विमा योजना प्रदान करतात खाजगी आणि सार्वजनिक बँकांमध्ये निवड करताना सार्वजनिक बँका जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा कमी व्याज दर आणि लवचिक परतफेडेचे पर्याय देतात म्हणून मी सार्वजनिक बँकांना प्राधान्य देते परंतु निव्वळ वैयक्तिक कर्जा वैयक्तिक गरजा आणि सुविधांवर अवलंबून असते